फुलांचे रोपाची काळजी घेताना विशेष म्हणजे इथे उधळीचा खूप त्रास आहे या भागात आणि आमच्याशी दोन जे दोन शेजारी आहे ते रहिवासी नसल्यामुळे त्यांच्या घरच्या बा खूप त्यांच्या प अंगणात साठलेल्या त्या किडीमुळे त्या सतत साचलेल्या पाण्यामुळे आमच्या फुलावर खूपच कीड येते त्याच्यासाठी आम्ही कधीकधी बा बाहेरूनही कीटकनाशक विकत आणतो घरी आम्ही काही म्हणजे घरगुती जे यूटूबवर पाहून काही सांगितलेल्या सुचवलेल्या ज्या गोष्टी असतात त्याच्यापासून घरगुती पण कीटकनाशक करतो तणनाशकाचा वापर करतो तसंच गवत काढतो वाळ वेळोवेळी नेहमी त्याच्यातलं गवत काढणे उक त्यांना उकरी देणे अशा स समस्या आम्ही हाताळत असतो आणि जे कोणी सांगितलेले उपाय पण आम्ही करतो झाडांना उकरी देणं इथलं झाड तिथे लावणे उधळीपासून त्याचा संरक्षण करण्याकरता उधळीनाशक औषधं टाकणे उधळीचं ते जे वारूळासारखं असते ते खोदणे त्याच्यातली राणी उधळी शोधणे की नष्ट करणे अशासारखे उपयोग करतो